युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न समाजाला सध्या फार भेडसावत आहे याचीही काही कारणं आहेत की जी शासनाने जातीनिहाय आरक्षण दिलेली आहेत यात योग्य विद्यार्थ्याला न्याय मिळत नाही कारण विद्यार्थी त्या लायकी पात्रतेचा असूनही केवळ आरक्षणापोटी त्याला मागे राहावं लागतं तर स्पर्धा परीक्षांमध्ये किंवा वेगवेगळ्या परीक्षांमध्ये अशा प्रकारची भरती करताना शासनाने एक बाब लक्षात घ्यावी की कुठलंही जातीनिहाय आरक्षण कुठल्याही पदाकरता राखीव ठेऊ नये जेणेकरून जो खरोखर गुणवत्ता गुणवत्ताधारक विद्यार्थी असेल त्याला योग्य न्याय मिळेल आणि तो ज्या पदासाठी पात्र असेल पात्र असेल तेच पद त्याला प्रदान करण्यात येईल म्हणून या सगळ्या परीक्षांमध्ये पारदर्शकता असावी आणि ही सगळी जी प्रक्रिया आहे ही लवकरात लवकर पार पाडण्याचा प्रयत्न करावा खूप लाँग टर्मपर्यंत ही प्रक्रिया नेल्यामुळे यात अनैतिक गोष्टी होण्याचा जास्त संभव असतो तर शासनानी याकडे विशिष्ट प्रयत्न करून लक्ष ठेवावे